तसं पाह्यला गेलं तर आपण नेहमी म्हणतो मॅन इज अ सोशल ॲनिमल अँड मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल म्हण म्हणजे माणूस हा समाजशील प्राणी आहे तसा माणूस हा विचारी प्राणी आहे विचार करतो कोणत्याही घटनेचा गोष्टीचा प्रसंगाचा तो विचार करताना आपल्याला बऱ्यापैकी एक नकारात्मक विचारांचं काहूर मनात माजलेलं जातं की काय करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्यात निगेटिव्ह थिंकिंगच जास्त भेटतं आपल्याला तसंच लेखकाच्या दृष्टिकोनातून पण समजा एखादा कथा कविता कादंबरी किंवा कोणताही वाङ्मय प्रकार जर त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीच्या आपल्या मनात एक धाकधूक असते अरे ही माझी आयडिया ही कन्सेप्ट किंवा एकंदरीत माझं कथानक लोकांना आवडेल का भावेल का म्हणजे आत्मशंका आपण स्वतःच शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतो लेखकाच्या दृष्टिकोनातसुद्धा विचार केला तर हे त्याला म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती तो सेल्फ ॲनालिसिस करत असतो त्याला आपण आत्मशंका हे जर नाव दिलं ते किती दृष्टीनं योग्य आहे तर बऱ्यापैकी आहे असं आपण म्हणू कारण जोपर्यंत तुम्ही एक अशा वेगवेगळ्या शंका उत्पन्न करत नाही का नाही तोपर्यंत आपण सभोवतालचं कोणतंही कलाकृती ही तितक्या उत्कटपणे मांडत नाही तर आता दुसरा प्रश्न तुमचा असा आहे तुमचं लिखाण पुरेसं तुम्हाला चांगलं नाही असे तुम्हाला कधी वाटले आहे का की बऱ्याच वेळेला होतं असं जेव्हा आपण कोणत्याही फॉर्ममध्ये जर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असू तर नेमकं हा शब्द योग्य आहे का किंवा आपण जो फॉर्म निवडला आहे तर तो योग्य आहे का असे बरेच प्रश्न मनात निर्माण होतात आणि तिसरा प्रश्न तुमचा असा आहे की तुमच्या लिखाणाला कोण पाठबळ देतात तर सभोवतालचे मित्र बरेवरच सांगतात की बाबानो की बऱ्यापैकी तू लिहितोस वगैरे किंवा काय किंवा आपण म्हणू किंवा एखादा कथेत जर आपण काही पात्रांची निवड केली असेल तर बऱ्यापैकी ती पात्रं वास्तवाशी सुसंगत असतात ते पण आपल्याला सांगतात की अरे यातलं हे पात्र की माझ्यावरून आलेलं आहे असं आपल्याला वाटतं असे बऱ्याच वेळेला सांगतात तुमचा तिसरा प्रश्न आहे की तुम्हाला खूप उत्तेजन मिळाली असे अभिप्राय तुम्हाला मिळाले आहेत का तर बऱ्याच वेळेला की त्यातला सगळ्यात जर सांगायची म्हटलं तर की की की आत्ता प्रस्थापितांचे समकालीन कमी असतील तर बरेचजण म्हणतात त्यांच्यासारखा लिहितो आहे तर आता हे सेल्प ॲप्रिशिएशन घ्यायचं म्हणजे ते किती प्रेरणा किती घेतो आणि त्यातलं आपण काय म्हणू की त्यांचा थॉट किती घेतो हा दोन पातळीवरचा विचार आहे की त्यांच्यासारखंच आहे हे ॲप्रिशिएट करायचं किंवा एक सकारात्मक घ्यायचं काय निगेटिव घ्यायचं हे आपल्या मनावर आहे तर त्या पद्धतीने आपण सकारात्मक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर बाबांनो हां की आपण किमान तिथपर्यंत तरी थिंकिंग करू शकतो शब्द माग पुढे येतील भेटतील काही ना काहीतरी त्याचा चार ओळी होतील हा पुढचा भाग आहे परंतु काहीतरी सुचणं महत्वाचं आहे असे मला मनापासून वाटतं